हा कपडे शिवायचे होते ताई तुम्ही कपडे शिवता की हॅलो तुम्ही तुम्ही कपडे शिवता की ताई आम्हाला कपडे पाहिजे होते शिवून जवळपास पन्नास पीस पाहिजे होते मी भारतीय विद्यामंदिर शाळेवरून बोलतो आमच्या शाळेमध्ये कॉम्पिटिशन आहे त्याच्यासाठी आम्हाला ड्रेस पाहिजे होते वेगवेगळी आहे मॅडम तरी बारा तेरा वेगवेगळ्या तऱ्हेच आहेत ताई आणि वेगवेगळे आहेत आपली पोलीसची गुंड्याची असे वेगवेगळे बरेच आहेत किंवा जे आपल्याला कितीमध्ये एक ड्रेस पडेल असं काही कमी होत नाई का ताई खूप ड्रेस शिवायचे आहेत परत आम्हाला त्याच्यामधून द्यावं लागेल की बरं बरं चालतं आहे विस्वजितताईंना सांगितलं होतं तुमचा नंबर दिला होता चालतंय येतो मी तुमचा ॲड्रेस सांगा ठीक आहे ठीक आहे चालेल